होय शाळेक शाळेमध्ये चित्रकला शिकवली जाते आणि तिथे म्हणजे तिथे चित्रकलेचा हा लेक्चर होतो म्हणजे पिरियड होतो की जिथे शिक्षक हे चित्रकला शिकवतात स्मरणचित्र किंवा विविध अशी इंटरमिजीएट एलिमेंटरी एक्झामसारखी चित्रं अशी वेगवेगळी चित्रं शिकवली जातात त्याच्यानंतर कलाकारांना मदत करणारी अनेक महाविद्यालयं आहे त्यामध्ये चिपळूणचं आहे किंवा कुडाळची आहे अशी अनेक महाविद्यालयं जी अभ्यासक्रमात म्हणजे एलिमेंटी इंटरमिजीएटसारख्या जी ड्राइंगची एक्झाम होते भविष्यात एखादं डिझाइनर जर व्हायचं असेल तर त्याची एलिमेंट्री किंवा इंटर म्हणजे ही एक्झाम क्रॉस करावी लागते त्याचं मार्गदर्शन हे आम्हाला शाळेतून कॉलेजमधून होतं आणि मा कला कलाची कारकीर्द अशी देह की एक फॅशन डिझाइनर पुढ भा पुढे जाऊन एक फॅशन डिझाइनर व्हायचं आहे आणि म्हणजे अशी वेगवेगळी चित्रं अशी म्हणजे जे आता आर्किटेक्श्चरची चित्रं म्हणजे आर्कीटेकचर जे करतात म्हणजे अशी वे वेगळीच त्यांची हे असते ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा तर त्याच्यामध्ये असं करियर करायचं आहे